मी काही दिवसांपूर्वी रचना या कंपनीची घरघंटी घेतली बरं बिलकुल चांगली नाही आहे तिचे जे चाकं आहेत ते लगेच तुटतील असं वाटतं बाहेरचा जो सनमाइका दिलाय तो एकदम लो क्वालिटीचा आहे दळणपण नीट येत नाही म्हणजे जसं बारीक पाहिजे तसं येत नाही भरपूर प्रमाणात ते बाहेर पडतं म्हणजे आपलं पीठ असं हवेत उडतं म्हणजे ते नुकसान होतं आपलं त्याने म्हणजे पाच किलो गहू टाकले तर पाच किलोच पीठ येईल असं नाही त्यानंतर त्याची जी वायर दिली आहे ती भरपूर छोटी आहे तर त्यासाठी सॉकेटजवळ ठेवावं लागतं किंवा एक्सटेंशन बोर्ड घ्यावा लागतो तर असं मला बिलकुल आवडली नाही ती थँक्यू